मी आता एन पी एस खात्यात प्रवेश केला आहे आणि माझा पी आर ए एन आणि नवीन ईमेल आय डी घालत आहे आता ते घालून झाले आहे व माझा ईमेल आय डी अपडेट दिसतो आहे